एवढ्या वर्षात भारतात मनोरंजन क्षेत्राचा खूपच विकास झाला आहे असं मला वाटतं पूर्वी मनोरंजनाची सा साधनं फार कमी होती लोकांकडे पैसेही नव्हते मनोरंजनावर खर्च करायला किंवा लोक एवढे घराबाहेर पडून नाटक सोडून माझ्या मते चांगल्या घरातले लोक विशेष बाहेरही पडायचे नाहीत आता जागतिकीकरणामुळे मनोरंजनांच्या अनेक ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल झालेले आहेत